मी मच्छीची भाजी बनवायला शिकवलं माझ्या आईनी शिकवला आम्ही खेड्यातले लोक तर आम्ही आम्ही ते लवकरच कामं करायला शिकलो आमचे आई वडील कामाला जायचे तर तर मग आम्ही मी पहिल्यांदा मच्छीची भाजी बनवायला माझ्या आईनं शिकवले तर मग आईने म्हटलं की मच्छी धुवावं लागते आणि मग त्याच्यामधे मसाला तळून वाटायचा आणि मग फोन फोडणी घालायची तर मी म्हणत होतो का खूप कठीण असन म्हणून पण मच्छीची भाजी बनवायला काही कठीण नाही आहे ते म्हणजे खूप सोपी आहे बनवता येते आपल्याला तर मग आम्ही ते मच्छीची भाजी खाल्ली तर खूपच आवडली म्हणजे ते चांगली झाली मी पहिल्यांदाच बनवलं पण माझे आई वडील म्हणत का बाईनं खूपच बनवल आणि चांगली खूपच बनवलं अशीच बनवायची तर मग मी तेव्हापासून मी मच्छीची भाजी बनवतो आता आणि खातून मग